होय मी रेखाटलेल्या एका चित्राचं पेंटिंगचं माझ्या लक्षात राहिलेलं म्हणजे मी झुंज खेळणारे कोंबडे अशी एक चित्रांची एक मालिका त्या ठिकाणी केली होती आणि ते चित्र एवढं आवडलेलं की ते दोन्ही कोंबडी त्या ठिकाणी एकमेकांशी झुंज खेळत आहेत असे हुबेहूब रंग देऊन मी त्याच्यामध्ये एक जिवंतपणा आणला होता आणि आजूबाजूला प्रेक्षकगण दाखवला होता त्याच्यामुळे ती गोष्ट माझ्या फार लक्षात आहे